हॅलो हां ड्रायवर आहेत कॅबचे हा कुठे आहात तुम्ही नाही एवढा वेळ कसं काय लागला असं थोडीच असतं

तुम्ही आहात कुठे आता सातारामधे मी इथे नाक्यावरती आहे तुम्ही कुठं थांबला आहे लवकरात लवकर या सातारमधे कुठे राजवाड ट्राफिक लागलेला आहे का किती वेळ कॅब बुक मी इथंच रस्त्यावर थांबलो आहे लवकरात लवकर या